आता सध्या जाहिरातीचं सगळ्यात मोठं माध्यम म्हणजे फेसबुक ट्यूटर व्हाट्सअप ही मोठमोठी माध्यमं आहेत आणि त्यावरच लोकं आपली ॲडवरटाईजमेंट आपल्या व्यवसायाची करत आहे त्यातूनच त्यांना व्यवसायाला पुढे वावही मिळतो आहे त्यानंतर पोम्प्लेट आहेत ब्रोशर आहे माऊथ टू माऊथ कॅनव्हसिंग जी आहे म्हणजे लोकांपर्यंत सांगणे एखादी वस्तु आवडली तर मीही घेतली आहे तूही घे अशा पद्धतीचं जे कॅनव्हसिंग असतं हे सगळ्यात जास्त इमपॅक्टफूल आहे कारण बऱ्याचदा कोणाकडे फेसबुक व्हाट्सप कदाचित त्याचा ॲक्सेस नसेल पण सगळ्यात जास्त आता जग वापरतं आहे पण ज्या लोकांना ह्याचा ॲक्सेस नाही आहे त्या लोकांपर्यंत माऊथ कॉन कॅनव्हसिंग जे आहे तोंडानी जो प्रचार प्रसार आपण करतो तर त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो